मला जर वेगळ्या देशात प्रवास करायची संधी मिळालेली तर मी इ इंग्लंडला भेट देईन कारण पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्यावर इतक्या वर्षं राज्य केलं आहे तर त्यांचं नक्की लाइफस्टाइल कसं आहे ते बघणं मला आवडेल त्यांची जीवनशैलीवर अभ्यास करायला मला आवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक वेगळं लंडन इंग्लंड म्हणजे एक वेगळं आकर्षण आहे आणि मी क्रिकेटप्रेमी असल्यामुळे मला लॉर्ड्सवर जायला जास्त आवडेल दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासाच्या शी निगडीत बऱ्याचशा गोष्टी इंग्लंडमध्ये आहेत म्हणजे जसं की आपण कोहिनूर बघलू शकतोत किंवा आणखीन का काही गोष्टी मिळवू शकतोत तर इंग्लंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा अजून पण काही घटना घडल्या भारतातले बरेचसे एतिहासिक लोकं इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं किंवा तिथे जाऊन राहिले भारतातले बरेचसे लोक तिथेच स्थायिक पण झालेले आहेत आणि जर आपण बघितलं तर ते एक वेगळं लाइफस्टाइल आहे युरोपमध्ये इंग्लंडमधल्या लोकांचं एक वेगळं लाइफस्टाइल आहे त्याच्यामुळे मला तिथे जायला आवडेल